हा भविष्यामध्ये मला एक सुगम संगीत शिकाण्याची आणि क्लासिकल संगीत शिकण्याची शास्त्रीय गायन शिकण्याची फार आवड आहे आणि तशी माझी इच्छा आकांक्षादेखील आहे तर मी माझ्या शालेय जीवनामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे बक्षीसं मिळवलेली आहेत त्यासोबत मी आमच्या शालेय जीवनामध्ये अभिरुचीच्या गायनाच्या स्पर्धा असायच्या त्यात नेहमी भाग घेत असे त्याचसोबत आमच्या शालेय जीवनामध्ये सुरुवातीला शाळेमध्ये जेव्हा शाळा भरते तेव्हा प्रार्थना गीतं म्हणण्यासाठी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मुलींचा एक समूह बोलवला जायचा आणि मी त्या समूहामध्ये नेहमीच प्रथम स्थानी असले असायचे पण शालेय जीवनामध्ये मला संगीतात शिकण्याची तशी संधी मिळाली नाही पण आत्ता मला ते माझी कला आणि माझी आवड जोपासायची आहे तर भविष्यामध्ये नश निश्चितच मी सुगम संगीताचा आणि शास्त्रीय संगीताचा निश्चितच क्लास लावेन आणि त्यावरती अभ्यास करेन त्याचसोबत संगीतामध्ये मला विशारद पदवी ही मिळवायची आहे आणि संगीत शिकत शिकत मला पेटी तबला वादनही शिकायचे आहे तर कारण हे तबला पेटी आणि संगीत हे एकमेकांशी निगडीत आहेत आणि ते जर एक एकाला येत असतील तर त्या माणसाला आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आणि व्यक्तीची गरज आहे आयुष्यात असं काही मला वाटत नाही